हॅलो ओला कॅब ची मॅनेजर बोलून राहिले का हा हॅलो सर तुमचे ड्रायव्हर नाही आले सर अजून हो सर खूप लेट करून राहिले सर आणि जे कॅब आहे सर तुमची ज्या प्लेसवर बोलवले होते सर ते नाही आले सर त्या प्लेसवर ना नाही आलाय हा सर आम्हाला वाटलं की कॅब छान राहते सर ज्या प्लेसवर आपण बोलवतो त्या प्लेसवर वेळोवेळी वेळोवेळी येतो असा आपल्याला सांगितले आला सर पण तुमचा जो कॅप आहे सर खूपच लेट करून राहिले सर हो सांगितलेलं प्रवेशांना घ घेतले सुद्धा नाई सर हो सर खूप उशीर करून राहिले सर तर तुम्ही आता समजू शकता सर आपल्याला जो टाइम सांगितलं त्या टाईमवर आमाला सर वेळेवर पोहोचायच सर आणि आता आम्ही तुमची कॅब जी आहे ते रद्द करतो सर आम्ही आता आम्ही आम्हाला दुसरीच पहाव लागेल काय तरी हो सर आता परिस्थिती नाहीये सर तुमची कॅब करायची बुकिंग सॉरी सर

रद्द करून टाका सर तुमची कॅब आता ठीक आहे सर कारण तर तुम्ही ड्रायवरलाच विचारून टाका सर का कोणती गलती केलं त्यांना ज्या टायमावर याचं होतं त्या टायमावर येऊ नाही शकून राहिला सर तो आणि जो प्लेस म्हणतो तो प्लेस सुद्धा त्यांना नाही माहित सर इकडून घुूमुन फिरून तिकडेच रा राहतय सर त्या प्लेसवर मी बोलून राहिलो त्या प्लेसवर येऊनच नाही राहिला सर तुम्ही समजू शकता आता तुमची कॅबची सर्विस कशी येऊन राहिली त हो सर सर आम्ही येऊ ना नाही शकत तुमच्या कॅबमध्ये तुम्ही आपली बुकिंग वापस करा आणि जो अडव्हान्स पाठवला होता तो पन वापस करा सर ठीक आहे सर